माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले मराठी काय सांगावी माझ्या मराठीची महती काय सांगावी माझ्या मराठीची महती जी मनाला आणि तनाला भिडते अशी माझी मराठी भाषा सात पा सात प मैलावर प्रत्येक ठिकाणी भाषा बदलते किती तिचे प्रकार आणि किती तिच्या बोली एकेका शब्दासाठी दहा दहा शब्द आणि अनेक गोष्टी मराठी ही माझ्या जीवाची भाषा आहे भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे प्रॉब्लेम नाही पण मराठी ही माझी भाषा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे जरी सर्वांसाठी हिंदी राज्यभाषा असली राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही आमच्या मनाला भिडते आणि मराठी भाषा ही नेहमीच जवळीक साधते त्यामुळे मराठी भाषा ही सर्वोत्कृष्ट आहे असे वाटते आणि मराठीचा मराठी लोकांनी तरी मराठीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे दुसऱ्या इतर भाषा पण आल्या पाहिजेत पण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती येणं गरजेचंच आहे आणि ती आलीच पाहि पाहिजे आजकालच्या मुलांना मराठीतून अंक सांगितले तर ते तोंडाकडे बघतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही आपल्या मराठीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि मराठी भाषा ही राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत मराठी साहित्य घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे आणि मराठी सगळीकडे प्रचलित व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत